ग्रामीण भागामध्ये घरकुल आल्यानंतर त्याचा नियोजन आता सध्या एक लाख तीस हजार असं काहीतरी आहे तेवढी रक्कम त्यांच्या खात्यात अकाऊंटला जमा होत असते ते म्हणजे तीन त्याचे तीन स्टेप्स असतात त्यानुसार त्याचा नियोजन करून ते घरे बांधली जातात